सर्व लोक साजरे करायला एकत्र येण्यासाठी काही धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आहे ते म्हंजे दसरा आहे पोळा आहे आणि होळी यामधे लोक एकत्रित येऊन सण साजरे करतात आणि सामाजिक म्हंजे तर चौदा एप्रिल आहे रामनवमी आणि शिवजयंती असे कार्यक्रम आहे की ज्यामधे लोक एकत्रित होतात आणि सर्व मिळून कार्यक्रम साजरा करतात